हाय मी श्रेया ओळखलं का ते अनिल काकांची मुलगी माझं पप्पांचं तुमच्याशी बोलणं झालं होतं ज्वेलरी घ्यायचंय हो हो हो आलो आहे आलो आहे शॉपवरती आहे महाराष्ट्रीयन ज्वेलरीच घ्यायचे होते म मोस्टली ईअर रिंग्ज रिंग्ज आणि नेकलेस पेंडंण तर मग म डिझाईन्स वगैरे पूर्ण असं महाराष्ट्रीयन आणि आत्ताचं जे मॉडर्न आहे सगळे तं ते पाहिजे ते वाले डिझाईन्स बघायचे होते हो मी दुकानातच आहे ओक ओके चालेल ओके ओके चालेल नेकलेसेसचे कॅटलॉग्स आणि रिंग्स आणि झुमकेज जे आर्टिफिशियल किंवा सिल्वरमध्ये आहेत ते बघायचे होते मला तर मग त्याचे वेगळे वेगळे ओके ओके मोस्टली मला रिंग्समध्ये डायमंड किंवा गोल्डचे पाहिजेत आणि जे नेकलेस आहे त्याचे पेंडंटचे वेगळे युनिक डिजाईन्स बघायचे होते हां ठीक आहे चालतंय तर मग फायनल झालं आहे माझं दोनतीन डिझाईन्स फायनल केले जर मी ते रियलमध्ये बघितलं तर मी सांगू शकते की त्यातून मला कुठलं घ्यायचं ते फक्त रिंग जी मी कस्टमाईज सांगितली आहे करायला ती मला कधीपर्यंत म्हणजे हे सगळे भेटेल हो हो हो येस गोल्डमधले दोन पडलेत आणि एक डायमंडमधली एक रिंग भेटली आहे बघितली आहे हो हो हो ओरिजनल बघायचे फक्त कस्टमाईज डिझाइन्स मी सांगते तसं पाहिजे होते हां ही वाली ह्यातली हो ह्या दोन्ही रिंग्सची डिझाइन मला आवडलेली आहे तर मग ह्या रिंगची जी मोस्टली जी डिजाइन आहे वरची तर ती पाहिजे होती आणि दुसऱ्या रिंगचा जो डायमंडचा कलर आहे तो वाला पाहिजे होता आआणि नेकलेसमध्ये दोन तीन हां नेकलेसमध्ये दोन पेंडंट्स आवडलेले आहेत तर त्याच्यातले मी जर रिअल बघितले तर मी सांगू शकते की कुठला मला घ्यायचा आहे नेकलेसची काय प्राईज आहे ओके हां तर मग डिस्काउंट वगैरे देऊन डिस्काउंट मला द्यायची प्राईज सांगा आहे त्याची प्राईज नाही मी किती द्यायचे आहेत त्याची प्राईज सांगा राऊंड फिगर एक लाख करा आणि डन करा ते तिन्ही बरं ठीक आहे चालतंय पॅक करा आणि ॲड्रेस ॲड्रेस वगैरे दिला आहे त्याच्यावरती हो हो चालेल ठीक आहे थँक्यू हो थँक्यू